मला फुलं आणि भाज्या या लावायला जास्तीत जास्त आवडतं कारण फुलांचं जे सौंदर्य असतं वेगवेगळ्या प्रकारची फुलं न वेगवेगळ्या रंगाची फुलं जी डोळ्याला आपल्याला खूप सुंदरता देऊन जातात आणि त्याच्यातून जो आनंद मिळतो तो खूप अवर्णनीय असतो आणि जो तो अनुभवावा लागतो तो अनुभवल्याशिवाय आपल्याला कळत नाही आणि भाज्या लावण्यामागचा उद्देश हा आहे की आपण बाजारात जातो पण बाजारामध्ये ज्या भाज्या मिळतात त्याच्यावरती अनेक प्रकारच्या औषधं फवारलेली असतात आणि ती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने घातक असतात आणि त्यासाठी आपल्या घरामध्ये आपल्या जागेमध्ये आपण जर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावल्या तर त्यातून ज्या आपल्याला आणि ज्या भाज्यांना काही खतपाणी न घालता त्या वाढवल्या तर त्याचा फायदा आपल्या सर्व कुटुंबाला आपल्या पूर्ण आजूबाजूच्याही लोकांना त्याचा आपण फायदा देऊ शकतो की जेणेकरून आपलं आरोग्य अबाधित राहीत आणि आपल्या आरोग्याला कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही आत्ता सध्या स्थितीला जे औषधं किंवा रसायनं फवारली जातात त्यामुळं अनेक प्रकारचे रोग निर्माण हो होत आहेत जे लहान लहान मुलांपासून सुुद्धा मुलांनासुद्धा त्याचं ज्या खूप त्या पद्धतीचं त्रास होत आहे अनेक प्रकारचे त्यांना काही म्हणजे आता लहान मुलांचंच एक उदाहरणार्थ माझ्याकडेच येणाऱ्या एका मुलाच्या मुलीच्या भावाला कॅन्सर आता लहान वय आहे त्याचं पण त्या गोष्टी आपण जर त्यातून आपण जर ब रासायनिक खतं न वापरता जर त्या गोष्टी आपण ऑरगॅनिक पद्धतीनी जर भाजीपाला शि पा हे केला तर त्याचा फायदा सगळ्यांनाच होणार आहे आणि त्यासाठी मला भाज्या लावायला आवडतील